मी माझ्या गावापासून शहरांना भेट देते आणि खूपदा कारण शहरामध्ये मला टेक्निकल म्हणजे क्लासेस करायचे असेल तर त्यासाठी मला शहरामध्ये जावं लागतं परत माझं एज्युकेशन घेताना सुद्धा ते शहरामध्येच शहरामध्ये जावं लागतं गावातून शहरामध्ये ज जावं लागतं तसेच काही जॉबनिमित्त म्हणजेच् एखाद्या कंपणीमध्ये इंटरव्यू असेल श् एखाद्या सिटीमध्ये एखाद्या कंपणीमध्ये इंटरव्यू असेल त्यासाठी मला गावातमधून शहरामध्ये जावं लागतं थे मला तो ट्रैवलींग जो आहे मला तो बसने करावा लागतो आणि त्या ग् बसची प् इवन भाडं पण सुद्धा जास्त आहे तर मला जॉबसाठी इंटरव्यू क्रॅक करायला मला शहरामध्ये ब् गावातून मला शहरामध्ये जावं लागतं आणि असं भरपूरदा मला खूपदा विजिट द्यावं लागते जेव्हा जेव्हा इंटरव्यू असेल पाच सहावेळा महिन्यातून मला तर पाच सहावेळा इंटरव्यूला जावं लागतं तसेच जॉबसाठी आणि परत माझा जो फायनान्सचे जे क्लासेस आहे जे मी गवर्नमेंट जॉबसाठी गवर्नमेंट जॉबची जी एक्झाम क्रॅक करत आहे त्यासाठी मला फॉर्म भरण्यासाठी गावामधून शहरामध्ये जावं लागतं तिथे कारडण बरेचसे इंस्टिट्यूट आहे तिथून मला ते फॉर्म मी भरून घेऊ शकते गवर्नमेंट जॉबकरिता त आणि तसेच माझे शहरामध्ये रिलेटूव्हज् पण आहे आणि तसेच मला बाहेर एखादी एकदा वर्षातून एक किंवा दोनदा मी ट्रैव्लिंग करते बाहेर काही महाराष्ट्रातले काही स्पॉट मी फिरायला जाते तसंच मला ट्रॅव्हलिंगसाठी ट्रॅव्हल्स पकडण्यासाठी किंवा ट्रेन पकडण्यासाठी मला गावामधून शहरामध्ये यावं लागतं तिथून मला ट ट्रेनची तिकीट बूक करून जे हायनी मला ते मी मग बाहेर जिथे मला स्प महाराष्ट्रात जे स्पॉट फिरायचं आहे त्यासाठी मी ट्रेननी ट्रॅव्लिंग करते तसेच एखादी आमच्या हॅमिलीमध्ये जर एखादी कोणी आजारी पडलेलं असेल त्याला जर गावातल्या दवाखान्याने आराम नाही पडला किंवा गावातल्या दवाखान्याची जी ट्रीटमेंट आहे ती त्याला भावली नाही ती त्याला लागू झाली नाही इथल्या गोळ्या त्यांना सूट झाल्या नाही तर मग आम्हाला त्यासाठी पन सुद्धा इवन शहरामध्ये यावं लागतं गावामधून शहरामध्ये यावं लागतं कारण शहरामध्ये असे भरपूरसे दवाखाने आहे जिथून म्हणजे चांगल्यात जास्तीत जास्त बेनिफिट मिळतो आणि सरकारी पण हॉस्पिटल्स भरपूर आहेत शहरामध्ये तिथून आपलं आम्हाला बऱ्याचशा म्हणजे न कमी बजेटमध्ये कमी पैशामध्ये आमचं इलाज पण होतो चांगली चांगली ट्रीटमेंट पण मिळते आणि आम्हाला कमीत कमीत पैशामध्ये टॅबलेट पण सुद्धा उपलब्ध केल्या जातात यासाठी आम्हाला गावामधून असे बऱ्याचदा म्हणजे महिन्यातून ते अॅटलिस्ट हार्डली आम्हाला आठ दहावेळा श गावामधून शहरामध्ये यावंच लागतात ह्या काही न काही कोणत्या न कोणत्या छोट्या छोट्या कारणासाठी यावं लागतात